हो मी लायब्ररीमध्ये गेलेला होता तर तिकडे मी ना बुद्ध भगवानाची हे पुस्तक वाचलेली होती तर मी ते वाचली तर मला खूप आश्चर्यचकित झालो मी की हे कसं शक्य आहे आणि हे मला ते खूप आवडली ते पुस्तक आणि आणि मी मला तो ते पुस्तक खूप आवडली आणि मी खूप अचंब झालो की हे कसं शक्य आहे आणि मी कोणच मी कोणचा पण क्लब ला जॉईन नाही केलेला आहे